हॅलो फ्लिपकार्ट कस्टमर केअरचा नंबर आहेत का मला एका प्रॉडक्टबद्दल कंप्लेंट करायची होती मी जे बारा तारखेला टेक्स्टबुक्स मागवले होते ना ते त्याच्या आधीचे मागवले होते ते चांगल्या क्वालिटीचे आले होते पण बेट बेटर क्वालिटीचे होते पण नेक्स्ट टाईम जे टेक्स्टबुक तुम्ही पाठवले आहे ना ते खूप लो क्वालिटीचे पाठवलेलं आहे त्याच्यामधे पेज वगैरे व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यात काढलेल्या डायग्राम वगैरे पण व्यवस्थित नाही आहे आणि त्याची जी पॅकिंग आहेत ना ती एकदम अशी लूझ क्वालिटीची झालेली आहे त्याच्यामुळे मला ते प्रॉडक्ट आहे ना वापस करायचे आहे तुम्हाला